माझ्या बऱ्याचशा आवडीनिवडी आहे माझा छंद हा पुस्तक वाचण्याचा आहे तर आवडीमध्ये मला वेगवेगळे पदार्थ बनवून खायला आवडते तसेच वेगवेगळ्या वस्तू गोळा करण्याची मला आवड आहे तो माझा एक व्य एक छंद म्हटला तरी तो चालेल तसेच स्वयंपाकामध्ये नवनवीन पदार्थ बनवायला मला आवडतात आणि कानातले जे असतात नवनवीन कानातल्यांचा संग्रह करायला मला आवड आवडतं एक प्रकारे तो माझा छंदच आहे पुस्तकांमधून मला गोष्टींचे पुस्तकं तर आवडतातच त्याचबरोबर काल्पनिक आणि ज्या जीवनाला उद्देशून हा लिहिलेली पुस्तकं आहेत त्यासुद्धा मला बऱ्याच प्रमाणात आवडतात आणि पुस्तक वाचणं हा माझा छंद असून ती माझी एक नेहमीसाठी आवड झाली आहे सुरुवातीला ती आवड होती पण आज तर पुस्तक वाचणे हा माझा एक छंद झालेला आहे हा छंद मी नेहमी जोपासत असते मला नवनवीन पुस्तके घ्यायला आवडतात आणि ते वाचन करायलासुद्धा आवडते आणि कामाचे जेव्हा कामाच्या निमित्ताने किंवा कोणत्याही निमित्तानं मी जेव्हा बाहेर जाते हा माझा छंद जोपासत असते नवनवीन पुस्तक मी विकत घेत असते आणि ते वाचून मी माझी आवड पूर्ण करत असते